मला तर वाटत नाही कारण महाराष्ट्रामध्ये तरी कुठल्याही सण आणि समारंभ हे अतिशय उत्साहपूर्वक साजरा क् केला जातो अजूनही लोक परंपरा पाळून आहेत आणि वैयक्तिक माझं माझ्या व् कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर मला दोन मुली आहेत आणि प्रत्येक सण आम्ही पारंपरिक पद्धतीने साजरा करतो विशेषत गणपतीला मला स्वत ला फेटा बांधता येतो त्यामुळं मी माझ्या दोन्ही मुलींना परंपरागत पोशाख घालून त्यांना फेटा बांधून लहानपणापासून आत्तापर्यंत अजूनही मी त्यांना फेटे वगैरे बांधून आम्ही गणपती गणेशां ची मूर्ती घ्यायसाठी जातो सोबत आमचं ते एक साऊंड एक पण घेऊन जातो त्याच्यावरती आम्ही जोरजोरात ढोलताशांचा हे ऑडिओ लावतो आणि अशा पद्धतीनं आम्ही मिरवत गणेशांना घरी घेऊन येतो आणि सगळ्या परंपरा आम्ही पाळतो तर मला तर नाही वाटत की अजून तरी पकड सैल झाली आहे असं मला नाही वाटत